हॅलो बोला हो मी त्यांचा मालक बोलतो आहे अथर्व शिंदे बोला ना काय काम होतं हां तुम्ही श्रेया मोरे का हां बोला ना काय आत्ता माझ्याकडे सध्या सगळे स्टॉक आहेत एजन्सी वगैरे सोबत टायअप आहे माझं मर्सिडीजची एस क्लास ते मर्सिडीजचे सगळे जी एल एम वगैरे सगळ्या प्रकारच्या गाड्या भेटतील तुम्हाला नाही म्हणजे कंप्लट माहिती आहे मी तुमच्या वडिलांना ओळखतो कॉपी घेण्यासाठी तुमच्या तुम्हाला आठवण आली आमची बरं असू दे काय विषय नाही तुम्ही आत्ता कुठं आहे मी काय म्हणतो आहे तुम्ही साताऱ्यात तुम्ही तुमच्या घरापासून माझं शोरूम फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जरा मी शोरूमच्या काउंटरवरच बसलो आहे जरा तुम्ही आला असतात एक वाजेपर्यंत तर जरा बरं पडलं असतं हं या पाच दहा मिनिटाचा रोड आहे या पटकन आला की डायरेक्ट काउंटरला या आला की डायरेक्ट काउंटरवरती हां तुम्ही श्रेया मोरे का हां यां यां बसा इथं हां तुम्हाला हां दाखवतो तुम्ही तुम्ही गाडी चालवणार आहे का अनिल चालवणार आहे हां मग चला कार आहे मागं चला पटकन चला

नाही नाही आपली गाडीत बसा तुम्ही नाही तेच बोलतो आहे आधी पॅसेंजर सीटवर बसा अनिल तू मागं बस हां बघा तुम्ही आता पॅसेंजर सीटवर बसल्यावर तुमच्या इथं सगळे बटण ऑटोमॅटिक वगैरे सगळं आहे पुढचं इंटेरियर तुम्हाला कसं वाटतं आहे हां तर त्या सीटवर बसले आहे ना त्या सीटचं एक वैशिष्ट्य आहे की ती मसाजर सीट आहे कळलं का बाकीच्या गाड्यांमध्ये आणि या गाड्यांमध्ये फरक आहे आणि आता ड्रायवर साईडला या दिसले का तुम्हाला सगळे फीचर्स कशी वाटते गाडी सगळे सगळं एकदम लेटेस्ट टॉप मॉडल आहे आणि वरती तुम्हाला पूर्ण सनरूफ भेटेल तुम्हाला केवढं ॲडजस्ट करायचं आहे तेवढं करू शकता तुम्ही तुम्हाला मॉडिफाय हो चालतं आहे ना तुम्ही बिनधास्त टेस्ट ड्राइव करा फक्त जरा आरामात जावा आणि शोरूमलाच या गाडी घेऊन काय अनिल बरोबर ना या तुम्ही टेस्ट ड्राइव करून या आपण आवडली की तुम्हाला बिलिंग बिलींग करू सगळं व्य व्यवहाराची तुम्ही काही टेन्शन घेऊ नका

नाही भेटेन तुम्हाला तुम्ही लगेच आत्ता संध्यकाळपर्यंत भेटेल तुम्ही सगळे प्रोसिजरसाठी कागदपत्र तयार करा मला उद्या आणून दिले तरी चालेल उद्या तुमच्या हातात गाडी फक्त नंबरप्लेटला वेळ लागेल

हो हो वा